हॅलो उबेर कडन बोलताय का दादा दादा आम्ही एक कार बुक केली आहे किती वेळ तुम्हाला यायला लवकर या ना दादा हो ना पण अस असत का तुम्ही कुठेय आता सध्या आम्हाला अजिंठ्याला ला जायचंय हो चालेल लवकर या बरका पण हो आम्हाला अजिंठ्याला जायचं आहे तुम्ही लवकर या मी तुम्हाला पिन कोड वगैरे शेअर करते पण तुम्ही लवकर या बर का हो ठीक य चालेल कई प्रॉब्लेम नई थोडं लवकर यायचा प्रयत्न करा दादा हो चालेल हो